हॅलो मॅडम बी एस एन एल ग्राहक ससेवा क मधून बोलताय का हो मी आत्ता फोन केलाय म्हंजे मी गेले आपलं कितेक वर्ष आपलं बी एस एन एल चं कार्ड वापरते आणि त्याच्यावरच माझा टॅप चालू आहे नेटपॅक मी नेहमी रेग्युलरली मारत असते आणि आत्ता पण आठ दिवसापूर्वी मी नव्व्याण्णचा पॅक मारून आलीय आणि ती तोपर्यंत काही तक्रार नव्हती पण आता परवा पॅक मारल्यापासनं मला टॅबवर काहीही म्हणजे व्यवस्थित दिसत नाही किंवा मी माझ्या घरी टी वी नसल्यामुळं माझं सगळं काम टॅबवरच असतं त्यामुळं मला बाकीच्या ॲप पण मला व्यवस्थित दिसत नाही किंवा पिच्चर क्लिअर येत नाही आणि इतक्या संथगतीनं चाललेलं असते की त्याचं म्हणजे काहीतरी आकलन होत नाहीये मला तर असं कधीच घडलेलं नाय आत्तापर्यंत तर आत्ता एक्झॅक्टली मला म कारण कळे ना की त्या जागेपर्यंत तुमचा नेट पोहोचत नाहीये किंवा माझ्या वा टॅबमध्ये काही दुरुस्ती करायला हवीये किंवा काय त्या टॉवरचा काही प्रॉब्लेम असेल तर मला कृपा करून लवकरात लवकर करा कारण त्याच्यावरच सगळे माझं एकमेकाशी फोन करणं किंवा मा काही काही गोष्टी बँकेचे संबंधित गोष्टी कळवणं ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी रोजच्या रोज रोजच्या थांबायला लागल्यात आणि अडथळा यायलागल्यात त्यामुळं मला तुम्ही जरा चेक करून त्याबद्दल जरा असं कल्पना द्या म्हणजे मला त्यात दुरुस्ती करून घेताय